मला दक्षिण भारतीयमधील खाद्यपदार्थ बनवायला खूप खूप आवडते त्याच्यामध्ये प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थांपैकी इडली डोसा सांबार वडा उत्थप्पन अशाप्रकारचे खाद्यपदार्थ असतात आणि ते बनवताना म्हणजे बनवताना त्याच्यामध्ये ते आंबवायला लागते त्याच्यामध्ये दही वगैरे टाकलेलं असतं त्याच्यामध्ये आणखी शेंगदाण्याचे वगैरे चटणी वगैरे बनवायला लागते आणि ते तशाप्रकारचे खाद्य असल्यामुळे मला ते बनवायला खूप खूप आवडते आणि ते बनविण्यात मला आनंद वाटतो ते खाद्यपदार्थ बनवताना मला ते म्हणजे रुचकर वाटतात त्याच्यामुळे मला ते बनवायला आणखी आणखी आवडतात ते खाताना पण एकदम स्पॉन्जी असतात त्याच्यामध्ये ते आंबवलेलं असल्यामुळे त्यांना एक अशी वेगळी अशी चव निर्माण होते आणि ती खाताना एकदम अशी रुचकर वाटते आणि ती खा ते पदार्थ बनवताना इडली त्याच्यामध्ये ती दाल फ्रायसोबत एकदम छान लागते तर ती पण बनवायला मला खूप खूप आवडते